हॅलो ट्रॅव्हल एजन्सीत फोन लागलेला आहे का हॅलो मी अर्पन दांडे बोलतं आहे मी दर्यापूरमध्ये पोचलेलो आहे आणि आता तुमचा ड्रायवर माझ्यासोबत बार्गेनिंग करत आहे मी तुमच्यासोबत माझं बोलणं झालं होतं की पंधराशे रुपये म्हणजे माझं येणं जाणं दर्यापूरहून आणि हा तुमचा ड्रायवर मला हजार रुपये एक्स्ट्रा मागत आहे तर माझं तर तुमच्यासोबत बोलणं फक्त पंधराशे रुपयात झालं होतं आता तुमचा ड्रायवर माझ्यासोबत बार्गेनिंग करत आहे एक तर गाडीनं येणं जाण्यात खूप प्रॉब्लम आला ड्रायवर उशिरा येत आहे गाडीत ए सी लावत नाही आणि व्यवस्थित चालवत पण नाही आहे तो गाडी आणि त्यामुळे मला खूप सारे प्रॉब्लम पण झाले आता आम्ही दर्यापुरात आलेलो आहो आणि इथून जर वापिस येण्यास वापिस जाण्यासाठी करत आहो पण हा ड्रायव्हर मला हजर हजार रुपये शिल्लक मागत आहे तर आता आम्ही काय करावं दादा ड्रायवरला तुम्ही सांगा आणि फोन करा आणि त्यांना सांगा की पंधराशे रुपयात आपलं फिक् झालेलं आहे ते ऐकत नाही आहेत माझं आणि ते नाही म्हणत आहेत तर त्यांनी गाडी पण व्यवस्थित नाही चालवली काहीच पण नाही केलं आणि त्रास पण खूप सारा झाला आणि बरोबर व्यवस्थित ते ऐकत पण नव्हते आणि आता बार्गनिंग करत आहे आणि आता म्हणत आहे की आम्ही नेणार नाही आहे असं वगैरे ते करत आहेत दादा तुम्ही काहीतरी सांगा त्यांना हो सांगाल का तुम्ही हो हो हो हो हो मी ऐकत आहे काय म्हणत आहे तुम्ही हाव च् च् चालेल चालेल चालेल हो त्यांना फोन लावता का तुम्ही आज माझं पंधराशेचंच झालेलं आहे आणि तुम्हाला पण माहीत आहे आणि त्यांना तुम्ही कळवा आणि त्यांना सांगा की हजार रुपये नाही आहेत आणि मी देणार पण नाही आहे ते कारण आपलं ठरलेलं आहे तुम्ही तुम्हाला पण माहीत आहे आणि त्या ड्रायव्हरला तुम्ही फोन लावा आणि व्यवस्थित गाडी चालवायला लावा ए सी वगैरे नाही उशिरा येतो आहे बार्गनिन पण करतो आहे त्रास पण दिलेला आहे आणि त्याच्यात पण हजार रुपये मला पण मागत आहे आणि तुमच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे आता तुम्ही पाहुन घ्या वगैरे तुम्हाला काय करायचं आहे हो हो हो हो चालेल तुम्ही सांगता ना मी देणार नाही आहे च चालेल चालेल नाही नाही मी शांततेतच घेऊन राहिलो मी शी काही म्हणतं नाही आहे ओ तुम्हाला तर त्यांना सांगा तुम्ही की काय करायचं वगैरे आता पहा तुम्ही त्यांना फोन लावा